हां बोला हां सत्यजीत बोलतो अच्छा अंशू बोल ना मी चांगलाओ मी चांगलाओ तू कशी आहे

कसं काय सुरु आहे हां हो यार मराठी मूव्ही तर हं आता एक फर्जंद हं बरं नाव घेतलं फर्जंद मी बघितली खूप छान मूव्ही आहे हां

कलाकार त्याची अॅक्टिंग हंबीरराव बरोबर ते शिवाजी महाराजांच्या सैनिकांवरती आहे खूप मस्त आहे हो ते आहे पण छान खूप कमी बजेटमध्ये बनली अॅक्ट्रेसचे नाव तर नाही माहीत पण मस्त अॅक्टिंग केली आहे त्यांनी खरंच

हो आणि जे तिथे जे हंबीररावचं कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर पण खूप छान प्ले केलेलं आहे आणि त्ले गाणे पण तर खूप फेमस झाले आहेत

हो हो

हो हो बिलकूल बिलकूल हो ही मूव्ही खरंच छान आहे आणि पुन्हा आहे ना नटसम्राट म्हणून ते वाली मूव्ही पण खूप छान आहे त्याच्यामध्ये नाना पाटेकरनी कॅरॅक्टर निभावलं आहे खूप छान आहे ते तिथले डायलॉग बेस्ट आहेत

हा हा बिलकूल चल बाय